आयुष्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकत असतो लहानपणापासून ते मोठे होतपर्यंत बऱ्याच गोष्टी आपण शिकतो त्याचा आपल्या जीवनावर बराच काही चांगला पण परिणाम घडतो आणि काही वाईट परिणामदेखील घडतो वाईट परिणामांमधून आपण बरेच काही नवीन धडे शिकतो तर असेच काही गोष्टी आहेत की ज्या माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत त्यामधून मी बरंच काही शिकली आहे मला माझ्या जीवनावर त्या गोष्टीचा बराच प्रभाव झालेला आहे मी कॉलेजमध्ये असताना आमचा स्टडी टूर गेलेला होता त्या स्टडी टूरमध्ये आम्हाला एका गावामध्ये जाऊन जनजागृती करायची होती गावामध्ये वेगवेगळे कार्यक्रम्स घ्यायचे होते पथनाट्य सादर करायचे होते आणि बंधारा बांधायचा होता तर त्यामध्ये हे सगळ्या कामाची जी जबाबदारी होती ती माझ्यावरती सोपवलेली होती मला यामधलं आधी काहीही माहिती नव्हतं कारण मी ह्याच्या आधी कधीही अशा प्रकारचं काम केलेलं नव्हतं हे माझ्यासाटी फस्ट टाईम होतं पहिल्यांदा चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी हे काम कळणं तर ह्या कामाची जबाबदारी मी घेतलेली स्वीकारली आणि मी आणि माझ्यासोबतचे जे माझे क्लासमेंट्स सहकारी मित्र होते तर मी त्यांना सोबतीला घेऊन ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे गेलेली आम्ही पथनाट्य बसवलेलेत वेगवेगळ्या विषयांवरती दारूबंदीवरती बसवलेला आहे त्यानंतर बालविवाहावरती बसवलेलं याद्वारे आम्ही गावामध्ये लोकांमध्ये जनजागृती क् घडवून आणलेली त्यानंतर गावामध्ये एक नाला होता त्यावरती आम्हाला बंधारा बांधायचा होता तर आम्ही बाजूला साचलेली जी माती किंवा गाळ असतो तो पोत्यांमध्ये भरून त्याचे पहिले बोऱ्या तयार केलेल्या त्यानंतर त्या बोऱ्या ज्या आहेत त्या उचलून मधामध्ये ठेवलेल्यात बंधाऱ्याच्या आणि तो एक प्रकारे बंधारा बांधलेला आम्ही तर यामध्ये मला आणि माझ्या सहकारी मित्रांनी खूप काही सहकार्य केलं होतं त्यामुळे आमचा हा जो स्टडी टूर होता हा खूप छान प्रकारे यशस्वी झाला आणि यामधून मला शिकता आलं की काम जे आहे ते आपण एकट्याने कधीही पूर्ण करू शकत नाही तर त्याच्यासोबत आपल्याला बाकीच्यांचं सहकार्य जर लाभलं आपल्या सहकारी लोकांचं तरच ते काम आपण चांगल्या आणि यशस्वीपणे पूर्ण करू शकतो तर हा मला एक छान उत्तम प्रकार हा शिकायला मिळालेला आहे की एकत्रित काम केल्यामुळे आपल्याला खूप चांगला प्रभाव पडतो आपल्यावरती आणि आपल्याला चांगलं व्यक्तिमत्व देखील घडवता येते